कुझीन बनवण्याचा अनुभव म्हणजे मला केक केक बनवणे खूप आवडते केक बनवण्यासाठी म्हणजे ल लिमिटेड प्रो लिमिटेड प्रोडक्ट असतात आणि त्या प्रोडक त्या प्रोड ते प्रोडक सहसा कमी कमी रेटमध्ये असून ते कमी रेटमध्ये असून आणि कमी टाइम पण कमी लागतो आणि पटकन त लवकरात लवकर तयार होतात आणि त्यातून आपल्याला इन्कम पण लवकर मिळून जाते अशामुळे आपल्याला इन्कम पण मिळून जाते आणि कस्टमर पण जर आपलं आपलं जर कुझीन आवडलं तर कस्टमर पण लवकर लवकर आपल्याला भेटून जातं आणि ते बनवण्यसाठी सोपे पण आहे आणि लवकर बनवले पण जाते आणि प पैसे पैशाचाही वापर पैसेही जास्त लागत नाही आणि प्रोडक पण कमी असतात आणि मेहनत पण कमी असते अशा प्रकारे म सोप्यात सोपी कोझीन बनवणं बनवणे म्हणजे केक केक बनवणे